नृत्यामध्ये सांस्कृतिक फूट दूर करण्याची आणि लोकांना एकत्र आणण्याची ताकद म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारचे डान्स महाराष्ट्रात अनेक प्रकारचे डान्स असतात फॉर एकजाम्पल मरा महाराष्ट्रातील आहे लावणी कर्नाटकातील असे कर्नाटकाचे वेगळे असतात तमिळचे वेगळे असतात हिंदी असे अनेक प्रकारचे साँग्स असतात लावणी हा महाराष्ट्राचा सगळ्यात फेमस म्हणजे लावणी लावणी हा महाराष्ट्रातील कला प्रकार आहे लावणी कित्येकदा तमाशाचाही हिस्सा असून सादर करतात लावणी म्हणजेच शब्दावरून लावण्या गीत व लावण्या शब्द तयार झाला आहे लावणी कला प्रसंग शृंगार व भक्ती यांच्याच रस्त्याचा आहे हा एक मराठीचा प्रकार आहे मराठी नृत्याचा प्रकार आहे लावणी आहे तमाशा आहे असे अनेक प्रकारचे आहे असं म्हणजे या प्रकारे या डान्सिंगमधून आपण वेगवेगळे वेगवेगळे स्पष्ट करू शकतो आणि त्याप्रमाणे आपण त्यांना हे करू शकतो